हो स्वस्तिक किराण्यामधे आपलं स्वागत आहे हो गहू आपल्याकडं वीस रुपया प पासून ते पंच पन्नास रुपयापर्यंत आपले रेट आहे भेटून जातील आपल्याला हो ते त्याच्यामधेच येतात ना आपले म्हणजे अ मधले जे रेट आहेत की नाही वीस ते प पन्नासच्या दरम्यानचे त्याच्यात लोकवन आपले शरबती गावरान असे भेटून जातात आपल्याला

नाही पन्नास रूपायावरती जवळपास अ आता ज नवीन जो बाहेरच्या राज्यातून माल आपल्याकडं नवीन स्टॉक येणार आहे ना त्याच्यामधे येऊन जाणार आहे हो का ते कसं आहे ते ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला की ना त्याचं म्हणजे बाहेरचे बाहेर बाहेरच्या ठिकाणावरून आलेला जो माल असतो की नाही त्याचे रेट जास्त असतात

हो का आप अं आपण एकदा ह्याला स्टोरला विजिट केली असते तर पाहिलं असतं तुम्ही

हां आप आपल्याकडं जवळपास पाच सहा प्रकारचे गहू आणि तांदूळ अ बाकीचे धान्य आपल्याला मिळून जातील

हो हो हो हो आपल्याला कसं आहे ते रेट आणि ते एकदम एक्झॅक्ट नाही सांगू शकणार कारण की तुम्हाला जे गहू पसंत येतील अं ते त्याच्यानुसार तुम्ही विजिट करून पाहू शकता

नाही नाही खुल्याचे रेट सेमच आहे पण अं फरक इतका आहे की तुम्हाला जे मधले जे लागतं ना तीन किलो चार किलो हा तर तीन किलो चार किलोसाठी पॅकिंग नाही आमच्याकडं एक किलो पाच किलो दहा किलो अशी पॅकिंग आहे हा तुम्हाला जर जवळपास सतरा अठरा किलो लागले समजा किंवा काही लागले तर मग असं पाच पाच किलोचं पॅक करून देतात आणि दोन किलोचे एक कट्टे म्हणजे टोटल पॅक करून देतो हो जवळपास आता त्याच्यावरती काहीतरी पर्सेंटमधे आपल्याला कमी मिळेल म्हणजे किलोच्या प्रमाणे कमी होऊन जाईल आपले थोडे थोडे पैसे हो आपलं काय ते मग जवळपास एक दोन अं रुपयापर्यंत कमी होत असतात किलोमागं आणि हां तर तुम्ही जसं घेतला त्याप्रमाणे भेटणं आपल्याला आणि जवळपास सो ते जवळपास आता तुम्ही जेव्हा स्टोअरला येतान तेव्हा थोडंफार होऊन जाईल ते कारण की अं पुढं चालून सेल बी आहे आता दोन तीन दिवसात हो सेलमधे त्याच्यापेक्षा डबलनं कमी होऊन जातं हो हो हो तुम्हाला मी करून सांगीन हो वेलकम यू आर वेलकम थँक